मराठी भाषा ही सतत बदलत असते तिचा इतिहास खूप मोठा आहे आणि संस्कृतीवर पण खूप मोठा परिणाम झाला आहे जसं आपण प्राचीन काळात बघितलं तर मराठी भाषा ही खूप वेगळी पद बोलली जात होती आणि आत्ताच्या आत्ताच्या युगामध्ये बघितलं तर आत्ता खूप वेगळी बदलली जाते कोणी कोणी खूप शुद्ध मराठी भाषा वापरतं कोणी खूप खालच्या ले खा थोडी अशुद्ध मराठी वापरली जाते पण जर ज्यांना मराठी भाहेचा इतिहास आणि संस्कृती माहिती आहे ते मराठी भाहेचा चांगलाच वापर करतात ते लोकांना मराठी भाहेचा अभिमानच वाटतो मराठी भाषेबद्दल आपण गूग आपल्याला त वेगवेगळ्या व्यक्तीकडून वेगवेगळी माहिती मिळते मराठी सं मराठी संस्कृती जशी पहिली होती तशीच आता पण आहे पण काही लोक नवीन युगाबद्दल त मराठी भाहेचा नवीनप्रमाणे वापर करून घेतात तसं की पहिले आपण संस्कृती मन मराठी संस्कृती म्हटलं तर सं संत संतांची परंपरा होती शिवाजी महाराजांचा काळ पण खूप छान होता तर त्यांनी मराठी भाषेवर की मराठी भाषेवर चांगलं प्रभुत्व मिळालं होतं मराठी भाहेचा इतिहास हा खूप छान आहे आपण मराठी भाषेच्या इतिहासाबद्दल जेवढं पण माहिती घेऊ तेवढी कमी पडते मराठी लॅन्ग मराठी भाषा ही चांगल्या महा जास्त शक्यतो महाराष्ट्रामध्येच वापरली जाते जी मराठी भाषा ही महाराष्ट्र लोकांना खूप प्रिय असते आणि महाराष्ट्रामधील ती मातृभाषा पण मराठीच आहे यामुळे मराठी भाषेवर आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे